तर माझं म्हणणं तर एवढंच आहे की मुलांनी स्पोर्ट्समध्ये भाग घेण्यापेक्षा ज् हे ज् त् हे सगळी मेंटेलिटीज् कॉलेजो आणि शाळेवर डिपेंड राहते आहे कारण जास्तकरून कॉलेज आणि शाळा हे प्रोवाइड करत नाहीत हे सगळ्या गोष्टी आणि सपोर्ट पण नाही करत त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा शिक्षण शिक्षण हां बाबा ते पण महत्त्वाचं आहे बट असंच जर असलं असतं तर आपले भारताचे एवढे मोठे खेळाडू झाले नसते जसे विराट कोहली रोहित शर्मा पी व्ही सिंधू मी सगळ्यास स्पोर्ट्सबद्दल बोलतो आहे तर माझं म्हणणं एवढं आहे की शिक्षणासोबत स्पोर्ट्सला पण प्रायॉरिटी द्यावी ह्या शाळावाल्यांनी आणि स्कूलवाल्यांनी आणि कॉलेजवाल्यांनी जास्तकरून शाळेमध्ये स्पोर्ट्स पिरेड वगैरे होत नाहीत आणि कॉलेजमध्ये होतात ते पण कॉलेजमध्ये टोर्नामेंट वगैरे पण जास्त पुढं जायचा काही स्कोप नसतो त र मुलांनी क् माझं आ फक्त एवढेच एव् हे आहे की कोचिंग लावावं बॅडमिंटनची कोचिंग लाव किंवा क्रिकेटची कोचिंग लावावं आणि ज् ज्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही चांगलं करता तर घरच्यांना पण पटवून द्यावं की बाबा मी ह्याच्यात काहीतर करायचं आहे मला आणि का हे करावं आणि तुमच्या इन्स्पिरेशनला पण बघा की बाबा त्यांनी कसे खेळतात आणि कसं त्यांचं गाइडन्स घ्या की बाबा कसं त्यांनी करतात वगैरे सगळं मॅनेज वगैरे की स्टडीजसोबत त्यांनी हे पण कसं बॅलेन्स ठेवतात